आम्ही काही दिवसांपूर्वी बेटशीट खरेदी केलेल्या होत्या जेव्हा घेतल्या तेव्हा त्या खूप दुकानदाराने सांगितलं की खूप चांगल्या आहे त्याचे कलर काँबिनेशन खूप चांगलं आहे पण जेव्हा आम्ही ते वापरायला सुरुवात केली तर त्या आठ दहा दिवसांमध्येच कलर जायला लागला बेटशीटचा परत तो कपडा खूप रफ आलेला तो आणि कुजायलासुद्धा लागल्या काही बेडशीट तर फाटलेसुद्धा त्याच्यामुळे हा आम्हाला खूप खराब एस्प्रियंस आलेला आहे